गा गायनामध्ये डायनॅमिक्स म्हणजे मी डायनॅमिक्स हे डीप ब्रिदींग आणि सुरांची प्रॅक्टिस करून जसं सा टू सा त्या रेंजमध्ये जेव्हा आपण असेंडिंगमध्ये जातो आणि डिसेंडिंगमध्ये तर तेवढंच तो आवाज खाली पण गेला पाहिजे आणि वर पण तर त्यानुसार आणि फ्रिझिंग इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन म्हणजे गाण्याचे इमोशन्स बघून आपल्याला ते कसं गायला पाहिजे ते सगळं कळतं थँक्यू